नमस्कार गेले काही दिवस आमच्या नळाला पाण्याचा दाब हा अतिशय कमी येतो आहे काही वेळा पाणी येतच नाही फुसफुस फुसफुस असा आवाज येतो मग थोड्या वेळानंतर पाणी यायला सुरुवात होते पहिल्यांदा चेक केलं की एक म आमच्याच नळाला येतं आहे एकाच नळाला येतं आहे का सगळ्या नळांना येतं आहे तर बघितलं तर घरातल्या निम्म्या नळांना हा प्रकार येतो आहे त्यामुळे बऱ्याच वेळा बघितलं की पाणी कमी येतं आहे कमी येतं आहे म्हणून दुसरे नळ चालू करून बघितले तर दोन्ही नळांपैकी एका नळाला फ्लो हा अतिशय कमी आहे त्याचा पाण्याचा स्रोत हा अतिशय कमी आहे आणि दुसऱ्याला मात्र पाणीपुरवठा नित्यनियमाने चांगल्या प्रकारे चालू आहे बऱ्याच वेळा तक्रार केली होती हा ही तक्रार गेल्या वेळा गेले महिनाभर आता आम्हाला अनुभवायला येते आहे पण असं लक्षात येतं आहे की एकाच नळाला पाणी अतिशय बारीक येतं आहे काही वेळा पाण्यात आवाज येतो पण थोड्या वेळानंतर पाणी येतं पण ज्या प्रमाणात पाण्याचा स्रोत मिळायला पाहिजे तसा मिळत नाही आहे प्रत्यक्ष बघितल्यानंतर नळातनं बघितल्यानंतर पाइपलाइन जिथून पुरवठा होतो आहे ते मीटरच्या जागीसुद्धा जाऊन मीटरच्या इथंसुद्धा चेक करून बघितलं पण तिथंही काही त्रुटी दिसत नाही आहेत पण ह्या त्रुटी मग कशा दूर करता येतील कारण झालं आहे काय की हा पाण्याचा जो प्रवाह आहे हा प्रवाह एका नळामधून नियमितपणे येतो आहे पण दुसऱ्या नळामधून नियमित येत नाही त्यामुळे शंका यायला वाव निर्माण झालेला आहे पण हे लक्षात आल्यानंतर बऱ्याच वेळा आम्ही बघितलं की हा असा फरक का असावा हे बघून झाल्यानंतर लक्षात येतं आहे की जे महानगरपालिकेकडून जिथून आपल्याला पाणीपुरवठा केला जातो त्या पाणीपुरवठ्याच्या ज्या नळयोजना आहेत त्या यो नळयोजनेतील जो प्रवाह देण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये अनियमितपणा दिसून येतो आहे हा नियमितप अनियमितपणामुळंच हा दिसतो आहे असं आम्हाला अनेक वेळा शंका येते म्हणून मी आपल्या विभागाकडे या स्वरूपाची लेखी तक्रार व दूरध्वनीवरूनसुद्धा तक्रार केली परंतु त्या संदर्भात अजून कोणत्याही स्वरूपाची दखल घेतल्याचं दिसून येत नाही तर ही दखल घेतल्या साठी मी पुन्हा एकदा आपणास विनंती करतो की आपणाकडचे तांत्रिक विभागाचे योग्य त्या व्यक्ती इथे पाठवून ह्या पुरवठ्यामध्ये सातत्यता निर्माण करण्यासाठी आपल्याला ज्या गोष्टी शक्य असतील त्या आपण कराव्यात कारण पाण्याचा प्रवाह हा नियमितपणे झाल्यामुळेच आम्हाला आमच्या दैनंदिन व्यवहारामध्ये काम करणं शक्य होतं कारण घरामधल्या व्यक्ती ह्या नोकरीसाठी बाहेर जात असतात त्यांना त्यांच्या वेळेत सर्व कामं पूर्तता करून बाहेर जायचं असतं त्याचबरोबर घरामध्ये विवाह समारंभाचा कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमासाठी लागणारा पाणीपुरवठा हा जर अनियमित झाला तर अनेक प्रकारच्या गैरसोयी गैरसोयी निर्माण होतील म्हणून आपणास मी प्रत्यक्ष भेटून सांगेन अथवा फोनद्वारे आपणास विनंती करतो की आपणात त योग्य तो तांत्रिक विभागाचा त विभागाचा तज्ज्ञ व्यक्ती येथे पाठवून कर्मचारी पाठवून सदर गोष्टीची शहानिशा करून घेऊन सदर दोष दुरुस्त करून मला पाण्याचा पुरवठा नियमितपणे करून द्यावा ही विनंती